बँकिंगबद्दल बोलायचं झालं तर सध्या ही बँकिंग ही अतिशय सोप्पी झालेली आहे म्हणजे जो प्रश्न विचारला आहे मानवी हस्तक्षेपाच्या अभावामुळे तर मला वाटतं मानवी हस्तक्षेपाचा जो अभाव आहे तर उलट त्यामुळे जास्त सोपी झाली आहे कारण आधी ज्यावेळेस आपल्याला काही म्हणजे करायचं अगदी पैसे तुम्हाला कोणाला ट्रासन्फर करायचे झाले किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकायचे झाले तर तुम्हाला बँकेत जावं लागायचं रांगेमध्ये उभं राहावं लागायचं त्यानंतर मग बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे ते एम्प्लॉईज असतील नसतील वेळेवर आणि तुम्हाला किती वेळ लागेल त्यांचे सर्ववर चालू असेल नसेल हे बरेचसे प्रॉब्लेम्स येत होते पण सध्या ऑनलाईन बँकिंगमुळे किंवा सध्या जे आपलं जे सोयी केलेले आहेत यू पी आय असेल डिजिटल इंडिया असेल त्यानंतर आपण म्हणता येईल काही कोणते वॉलेट असतील त्यामुळे अगदी बँकिंग सोपी झालेली आहे त्यामुळे मला तरी डिजिटल बँकिंग ही सध्या हा पर्याय अगदी सोपा वाटतो आहे आणि त्यामुळे बँकिंग अतिशय सोपी झालेली आहे